हां बोला ना हां हां का म्हटले खूप सारे पिच्चर बघले पण नाव नाही माहीत सध्या तरी तुम्हाला काय माहीत असेल तर सांगा बा मी सांगेन शूटिंग वगैरे करताना नाही बघितली हां हैदराबाद हैदराबाद गेलो होतो मग रामो फिल्म सिटीमध्ये बघितलं तुमी बघितली आहे का हां हां हो का हां हां हां मी रामो फिल्म सिटीमध्ये खूप सारे मूवी बघितले जेव्हा हैदराबाद होतो ना तेव्हा बघितले हां हां हां तिथं बाहुबलीचे सीन वगैरे झालेले आहे ना

पिच्चर तर खूप सारे बॉलीवूडचे तसे आपल्याला आता एक म्हणून नाहीआपल्याला जे आवडला ते आपण बघतोच ती मूवी तसं आपण एका एका गोष्टीला नाही धरून प बघत ना आपण हां मला जे पिच्चर बघत मला ते पिक्चर आवडतो तसं काही नाही मला हाच पिच्चर आव आवडत नाही पण कसं पिच्चर क्रिएटिव्हिटी असते ना कॉमेडी वगैरे तसं आपल्याला आवडतंच ना बाहुबली बाहुबली पण खूप छान होता हां हां हो आपण काही असंल तर मी डिस्कस करेन तुमच्यासोबत हो हो हो हो हो चालतंय ठीक आहे बाय